आमच्या बागेतील फुले म्हणजे आमच्या घरी असलेले फुले आम्ही त्या फुलांचा उपयोग देवासाठी करतो आणि हारांसाठी पण करतो लग्नामध्ये जर जायचं असलं तर आम्ही त्यांचे हार गुंफून सगळ्यांना केसायले बांधतो आणि मग लग्नसमारंभामध्ये जातो जे चांगले वाटतात आणि ते झाडाला पण ठेवतो फुलं फुलाची शोभा झाडाची शोभा फुलांनीच येते आणि मग फळं असते ते आंब्याचे फळं पेरूचे फळे तेरा आमी घरी खातो आणि कोणी जर आले पाहुणे त्यांना पण देतो घराशेजारी देतो अजून लहान मुलांना पण देतो आणि खातो आम्ही इकडं तिकडं वाटतो आणि झाडांची म्हणजे फळांचे उपयोग बघा आम्ही खाण्यासाठीच करतो आणि फळझाडांची पण आम्हाला शौकच आहे